पहिलेचे जुने मोबाईल हे छोटे राहत होते त्याच्यामध्ये कीपॅडच राहायचे ते डायल करावं लागत होतं आणि त्याच्यामध्ये जे नेटवर्क होतं ते नेटवर्क कमी राहत होतं म्हणजे टावर कमी होते कंपन्या आत्ता नवीन युगातलं जे आहे त्याच्यामध्ये टावर जास्त झालेले आहे जिकडे तिकडे टावर लागलेले आहे त्यामुडे एन्ड्रोईड मोबाईल आहे आय फोन आहे पुष्कळ प्रकारचे मोबाईल निघालेले आहे त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये नेटवर्क जसे आहे जिकडे ठिकठिकाणी टावर लागले असल्यामुळे नेटवर्क जास्त प्रमाणात लं लवकर टचिंग होतो आणि जास्त प्रमाणात आपल्याला दूरदूरच्या ठिकाणी लवकर फोनवर बोलता पण येतं आणि आत्ताचा जो रिचार्ज आहे हा पैशाला जास्त पण आहे आणि मेन म्हणजे जास्त महिन्याचा पण असतो आणि पहिलेचा जो न्या रिचार्ज असतो तो कसा त्याच्यामध्ये महिन्याचा रिचाड टाकायचा महिन्याच्या रिचार्जमध्ये अठ्ठावीस दिवस टाकायचा अन् कमी पैशाचा पण असायचा त्याच्याध्येही हे नसायचं नेटवर्क असं जास्त प्रॉब्लम असायचा त्याच्यामुळे तो नेटवर्क कमी पैशाचा असायचा आत्ता सिग्स म्हणजे टू जी थ्री जी फाय जी इथपर्यंत नेटवर्क केलेलं आहे आणि आयडिया मी माझा मोबाईलचा सिम हा रिचार्ज आयडियाचा आहे अशा प्रकारे हा नेटवर्क आहे